हां गुड आफ्टरनून मी हॉटेलमधनं बोलतो आहे मी हॉटेल ओनर बोलत आहे ओके वेलकम मॅडम

तर इथे कसं तुम्ही तर इंटरनेटवर बघितलंच असेल की ते फेमस म्हणजे इथे मिसळ पाव फेमस आहे तर्री पोहा फेमस आहे वडापाव फेमस आहे हां हां साबुदाणा वडा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे भुर्जी पाव पण ह्या तीन चार वस्तू जास्तीत जास्त लोकं प्रिफर करतात ॲक्चुअली तर्री पोहा ओके तर्री पोहामध्ये ॲक्चुअली ग्रेव्ही असते ती थोडी थिक आणि थोडीशी स्पायसी ग्रेव्ही असते थोडी तिखट अशी लोकांना आवडते तशी त्याच्यामध्ये ते असते एक वेगळी पद्धतीची एक ग्रेव्ही असते दुसऱ्या मसाल्यांनी वेगळ्या मसाल्यांनी ती तयार होते

हो आहे आमच्याकडे पार्सल सुविधासुद्धा अवेलेबल आहे हो मी तेसुद्धा पाठवतो आहे बोला मॅडम नाही ते टेस्ट जसंच्या तसंच म्हणजे अज इट इज भेटणार जसं तुम्ही इथे आमच्या इकडे येऊन जरी टेस्ट केलं तसंच राहणार कारण आमची पॅकिंग तशी असते सिल्वर फॉइलमध्ये आणि ते फ्रेशच बनवून आम्ही पार्सल ते पाठवतो आणि जास्त डिस्टन्ससुद्धा नाही आहे कुठे थांबलेत तुम्ही हां तर जास्त डिस्टन्स नाही आहे आमच्याकडचं जे डिलिवर म्हणजे डिलिवरी करतात ते लवकरात लवकर येऊन जातील तुमच्याकडे पार्सल डिलिवर करायला असं काही ते नाही आहे आणि तुम्हाला तोच टेस्ट आणि गरमच भेटेल आहे ॲक्चुअली नवीन कस्टमरसाठी तर असं असतं आहे की आधी पेमेंट करून दिलं तर मी आम्ही मग ते ऑर्डर तिथे पार्सलला पाठ पण आता तुम्ही पहिल्यांदा आला आहे तर आम्ही एवढं फेवर तर तुमच्यासाठी करू शकतो तर तुम्ही आमच्याकडचा जो माणूस आला त्याला पेमेंट करून द्याल पार्सल घेतल्यानंतर चालेल कॅश पेमेंट ऑनलाइन दोन्ही पद्धतीने चालेल जसं तुम्हाला सोयीस्कर आहे जसं तुम्हाला कम्फर्टेबल तसं तुम्ही करू शकता

हां तुम्ही ॲड्रेस मला पाठवून द्या त्या हिशोबाने मग

ठीक आहे ना करून द्या लवकरात लवकर येऊन जाईल ओके ओके ओके यू आर मोस्ट वेलकम मॅम